जम्मू कश्मीर इथे आईस स्केटिंग होते पांढरा बर्फ पडत राहतात दिवसभर आणि खूप याने हे कुल्लू मनाली पहाडवर पसरल्या पहाडावर असल्याने आकर्षक पहाडती महाबळेश्वर ढग आणि आपण असे एकसारखे वीस असं जोडतो आसाम चहाचे मळे सर्वाकडे दिसून येतात चेरापुंजी इथे वर्षभर पाऊस पडत राहतो बुद्धगया इथं सगळं बौद्धाचं हे आहे बुद्धदर्शन सारनाथ विहारं वगैरे श्रीलंका श्रीलंके जपानचे सगळे विहारं आहे इथे बनलेले आहेत पाहण्याचे आकर्षक केंद्र आहे कुशीनगरला भगवान बुद्धाचे निर्वाण झाले होते ते आहे दिल्ली देशाचे राज देशाचे राजकार आपल्या देशाची राजधानी आहे देशाच्या राजकारण पूर्ण तिथून चालते लाल किल्ला पण आहे तिथे दिल्लीला इंडिया गेट आहे मुंबई मुंबईच्या समुद्र आकर्षक केंद्र आहे चौपाटी चौपाटी आहे तिथे गेटवे ऑफ इंडिया फिल्म सिटी आहे सगळे सेलिब्रिटी इथे राहतात आणि समुद्रातून अलिबाग आहे तिथे तिथे पण समुद्रातून पूर्ण समुद्रात समुद्र आहे मोठा